अकोला जिल्हा हा खूप प्रगतीशील जिल्हा आहे आणि खूप गोष्टीमध्ये जिल्हा हा आता पुढे निघून गेलेला आहे पण या जिल्ह्यामध्ये एकच गोष्ट आहे जी सतावत आहे आणि ही समस्या पुढे भविष्यात पण खूप जशी मोठी होणार आहे ती समस्या पाण्याची आहे इथे पाण्याची खूप कमतरता आहे त्यामुळे याचे भीषण परिणाम होऊ शकतील यात काही शंका नाही आहे त्यामुळे या जिल्ह्याचे हे संकट नष्ट व्हायला हवे